मी मिशोवरून एक ब निळ्या कलरचा पॅन्ट ऑर्डर केला आहे तर तो म मी निळ्या कलरचा पॅन्ट ऑर्डर केल्यामुळे मला त्यांनी रेड कलरचा पॅन्ट दिलेला आहेत मला तो जो मला कलर ह पाहिजे होता तो कलर त्यांनी मला दिला नाही तर मी त्यांना मी त्यांना सांगितले की मला निळ्या कलरचा पॅन्ट पाहिजे तर त्यांनी मला रेड कलरचा पॅन्ट दिला त्यामुळे मी हा पॅन्ट ची डिलेवरी रद्द करत आहे